पहा आजकालचे जे आता परिवर्तन झालेलं आहे पहिलीचे लोकं कपडे धूत होते तर ऊन र उन्हामध्ये ऊन लागे तर कपडे लवकर सुके हिवाळ्यामध्ये कपडे लवकर सुके कारण का बाहेरची हवा लागे बारिशमध्ये कपडे सुकत नाही त्याच्यामुळे घरामध्येच तार बांधून लोकं कपडे वाळू टाकायचे आता काही काही ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे कुठं गरम हवा सोडते तर कुठं थंड हवा सोडते त्याच्यामुळं बी कपडे वाळू शकते पंखे निघाले सगळं निघालं त्याच्यामुळे बारिशमध्ये तेवढा काय प्रॉब्लेम जात नाही आणि हिवाळ्याचा जो काय प्रॉब्लेम असतो कपडे वाळवायचा त्याच्यामुळे काही थोडासा फरक पडत नाही न उन्हाळ्यात तर मग चोवीस तास तापमान चांगलंच असते त्याच्यामुळे का आहे का कपडे वाळवायचा काय तेवढा त्रास होत नाही पण नव्या युगामध्ये आजकाल वॉशिंग मशीन निघाली त्याच्यामुळे टाकून कपडे सुकतात बी न वर ओलेबी होतात दोनही निघालं ते ह्या परिवर्तनाचा फरक आहे